माझ्या मते खेळ जे आहे ते खूप मोठा भाग आहे लोकांना एकत्र आणण्यात कारण की जे आपले स्पोर्ट्स असतात त्याच्यामध्ये खूप सारे टीम इवेंट्स असतात टीम स्पोर्ट्स असतात जे एकटे किंवा दोन लोकांमध्येही खेळणारे स्पोर्ट्स आहेत तेल त्याच्यात जास्त लोक सहकार घेऊ शकतात जसं की टेनिसमध्ये डबल्स असतं ज्याच्यामध्ये एक पार्टनर असतो आणि समोर दोन लोक असतात ते एकमेकांशी खेळतात तर त्याच्यामध्ये दोन लोकांमध्ये एक युनिटी आणि त्यांचं काय म्हणतात कम्युनिकेशन एकमेकांशी त्यांचे बाँडिंग एकमेकांशी ते खूप चांगलं होतं आणि असे भरपूर खेळा खेळ आहे आणि जसं बास्केटबॉल किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट तर प्रॉपर टीम स्पोर्ट त्याच्यामध्ये टीमची एकमेकांशी म्हणजे काही मनभेद वगैरे नसला पाहिजे त्यांच्यामध्ये एकता असली पाहिजे आणि एकमेकांशी कम्युनिकेशन खूप चांगलं असलं पाहिजे तर त्यामुळे त्यांच्यामध्ये एक एकताचा भाव जो आहे तो खूप उमटून येतो आणि तो खूप असा आणि खूप साऱ्या स्पोर्ट्समध्ये हे होतं तर असे भरपूर काही स्पोर्ट्स आहे आणि आपण खेळलं पाहिजे स्पोर्ट्स आणि यामुळे आपला फायदाच आहे आपला शारीरिक फायदा आहे मानसिक फायदा आहे आणि एकमेकाशी बाँडिंग वगैरे होतंच तर ते खूप चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे